बागकाम हे मला खूप लहानपणीपासनंच आवडतं पूर्वी मी कोकणात राहिलेली आहे त्यामुळे तिथे भरपूर माझी मोठीच्या मोठी आज्यच्या घराम बाग होती मागे पण आता इथे शहरात आल्यानंतर मात्र काही तेवढी जागा नाही मं मी गच्चीमध्ये बागकाम करायला सुरुवात केली आता गच्चीमध्ये बागकाम करताना प्रश्न असा येतो की खूप जास्त वजन तिथे लोडबेरिंग तितकं नसतं त्यामुळे जेवढी हलकी कुंड्या आणि हलकी हे ठेवता येईल तेवढं ठेवावं लागतं तर त्या दृष्टीनी मला मातीविरित बागेचा जो एक ऑप्शन होता तो मिळाला आणि त्याच्यामध्ये मग मी आधी थोडंसं रिसर्च केलं गुगलवरून वगैरे आणि मग त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की बिना मातीची पण बाग आपण फुलवू शकतो म्हटल्यानंतर मग मी सगळ्या आमच्या आसपास जो काई मोठमोठी झाडं होती त्याच्या सगळा पालापाचोळा गो गोळा केला आणि घरातला ओला कचरा जो होता तो मी तिथे साठवून त्याचं खत तयार करायला सुरू केलं थोडंसं कोकोपीट म्हणजे नारळाच्या ह्याच्यापासनं नारळाच्या सगळ्या त्या वरच्या सालींच्यापासनं जे बनवलं जातं ते घेतलं आणि त्याने कुंड्या भरून मग मी त्याच्यामध्ये आधी काही बिया पेरल्या काही फुलझाडं लावली आणि असं लक्षात आलं की उलट मातीपेक्षासुद्धा ही जास्त पोषक ठरली आणि पाणी खूप कमी लागतं ह्या सगळ्या मातीला ह्या सगळ्या प्रकारच्या बागकामाला आणि दुसरं म्हणजे ओलावा धरून ठेवतात पालापाचोळा जो असतो तो कोरडा पालापाचोळा आहे ना तो आपल्या झाडांना नायट्रोजन देतो आणि जी आपली बाकीची ओल्या कचऱ्यातनं जे काही खत खतासारखी म्हणजे मातीच तयार होते शेवटी ती खत म्हणजे तर त्यातनं कार्बन हा जो घटक आहे तो मिळतो झाडांना आणि तो घातल्यानंतर ह्या सगळ्यामध्ये जेव्हा फुलं फुलझाडं लावली तेव्हा ती इतकी डवरून आली भरपूर आणि जवळजवळ म्हणजे त्या सीझनची सीझनल फुलं तर असतातच पण जास्वंद गुलाब यासारखं जवळजवळ वर्षभर फुलणारी पण झाडं आता माझ्याकडे आहेत आणि कणभरही बाहेरची माती न वापरता मी हे बागकाम करती आहे तर त्यामुळे आपल्या घरातला कचरा पण माझा सगळा त्याच्यात वापरला जातो आहे आणि घर आसपासचा पालापाचोळाही जे पूर्वी माळी का मा पूर्वी आमचा वॉचमन जाळून टाकायचा तर ते बंद झालं त्यामुळे प्रदूषण हा प्रकार कमी झाला आणि शिवाय आपल्या घरातली झ फळज फळं फुलं म्हणजे आता अगदी गच्चीवरच्या माझ्या बागेमध्ये मोठ्या मोठ्या ड्रम्समध्ये मी पेरूचं झाड लावलेलं आहे सीताफळाचं झाड लावलेलं आहे त्यानंतर रानजाई जाई जुई मोगरा आपलं स सोनटक्का यासारखी सुवासिक फुलं सगळी माझ्याकडे भरपूर असतात म्हणजे गणपतीला जवळजवळ स सगळ्या सोसायटीमध्ये माझ्या बागेतली फुलं मी देऊ शकते तर अशा पद्धतीनी मला खूप आनंद मिळतो मुख्य म्हणजे सगळं करताना आणि आता मी भ भाज्यादेखील माझ्या माझ्या ह्याच सगळ्या मातीमध्ये हे करायला सुरुवात केली आहे म्हणजे बिना मातीच्या माझ्या बागेमध्ये वाढवायला सुरुवात केली आहे आणि एक तो वेगळा आनंद असतो म्हणजे एकदा तुम्ही तिथे बागेमध्ये जाऊन काम करायला लागलात की तुम्ही कोण आहात काय आहात सगळं विसरायला होतं आणि त्यांच्याशी आपलं एक प्रकारचं एकरूपता येते त्या निसर्गाबरोबर आणि निसर्गपण मग आपल्याला जितका आपण निसर्गावर प्रेम करू तितका तो भरभरून आपल्याला परत देतो असंही त्यातनं मला खूप जाणवलं तर त्यामुळे मी खूप एन्जॉय करते माझी बागकामाची आवड